बागकामासाठी फावडे टिकास आणि वोखरायचं हे दोन तीन पदार्थ वापरतो आणि त्याच्यासाठी जर आपली मग हे माती ती मोकळी करण्यासाठी याचं काट्याकाट्याचं फावडं राहतात ते वापरलं जातं आहे काही कैची वापरल्या जातात कापायसाठी फुलबाग कापायसाठी कैंची फावडे टिकास वख वक वखरं हे पदार्थ वापरले जाते विळा खुरपं